हां बोला ना सर हो हो तुमी कुठून बोलताय अच्छा तुम्हाला कुठल्या टाईपचा कुडता हवाय पिवळं निळं कॉम्बिनेशन निळा आणि पिवळा हवाय अच्छा कुठला टाईप हवा आहे तुम्हाला म्हणजे फॉर्मल टाईप हवा आहे या साधा फॉर्मल टाईप अच्छा पिवळा आणि निळा साईज तुम्ही एकदा साईज सांगू शकता का मला

थर्टी थ्री थर्टी फोर अच्छा तुम्हाला मी कलर कॉम्बिनेशन सांगू का एकदा ऐका तुम्ही हे बघा पहिलं मला ब्राऊन आणि वाईट वाईट कलर आहे रेड आणि वाईट कलर आहे आणि ब्लू आणि रेड कलर आहे आणि एक व्हाईट आणि ब्लॅक कलर आहे वैशपला तुम्हाला ब्राऊन आणि वाईट हां हां ठीक आहे ठीक आहे चालेल चालेल आणि प्लस तुम्हाला म्हणजे कधी तुमलं लग्न कधी आहे त्या कुठलं तारखेला तुम्हाला किती तारखेपर्यंत आणून ठेवून देऊ सांगा हे सांगा मला हॅलो आवाज येतो आहे तुम्हाला किती तारखेपर्यंत अरेज करून देऊ बाई तुम्ही तारीख लग्नाची तारीख सांगा ना एकदा मला

सहा दिवसांनी तर तुम्हाला किती तारखेपर्यंत अरेंज करून देऊ तुम्ही एकदा तुमच्या कोटची साईज घेऊन म्हणजे तुमं एकदम प्रॉपर शिवून देईल मी तुम्हाला एकदा आमच्या दुकानात विजिट करता का तुम्हाला ॲड्रेस सांगतो अच्छा ठाणे साईडला आहे माझं हे बघा ऐका कॉ ॲड्रेस लिहून घ्या हो ठाण्याला वेस् साईट मन्नत बंगलो अपोजिट किराणा स्टोअर साईट ठीक आहे तुम्हाला मी एकदा वॉट्साप्वर एकदा हो एकदा तुम्हाला वॉट्साप्वर पाठवेल ठीक आहे तुम्हाला काही प्रॉब्लम नाही येणार पत्ता शोधण्यात आणि आमच्याकडे ए वन क्वालिटीचे कुर्ते शिवले जातात ठीक आहे तुम्हाला माहीतच असेल तुम्हाला नंबर भेटलाय हो हो चालेल चालेल या विजिट करा थॅंक्यू सर हॅलो